आमची अशीच आम्ही सर्वजण मित्र बसलो होतो एकाशी अशीच एक मित्रांची चर्चा घडली की आपण ट्रिप्लिंग वगैरे करू बाईकवरती तर आम्ही मग त्यानंतर आम्ही नेक्स्ट नेक्स्ट डेला आम्ही ग्रुप बनवला सर्वजण गेलो सर्वात जाऊन सगळ्यांची प्लॅनिंग झाली सर्वांनी गाड्या घेत गाड्या ठेवल्या क्लीन केल्या मेंटेनन्स सगळं बघितलं त्याचं मेंटेन ठेवून ऑइल इंजन ऑईल सगळं टाकून आम्ही तयार झालो जायला घरच्यांना सांगून वगैरे निघून निघालो सरळ आम्ही पहिलं आमचा स्टॉप होता र माहुरगड माहुरगडावरती गेलो देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता रायगड रायगडावरी जाऊन शिवाजी महाराजांचे इतिहास इतिहासकालीन वस्तू वगैरे सर्व पाहिलोत शिवाजी महाराजांचं कसं चरित्र होतं कसं त्यांनी राहत होते कसं त्यांचं घर म्हणजे किल्ला होता त्यांचे रूम वगैरे सर्व आम्ही पाहून आलो त्यानंतर आम्ही सिंहगडावरती गेलो सर्व ज जे काही किल्ले होते महाराजांनी रक्ताचं पाणी करून जिंकलेले आम्ही ते सर्व बघितलं त्यांच्यातून आम्हाला मोट मोटिवेशन भेटलं त्यामुळं आम्ही कोणतीही गोष्ट श म्हणजे शक्य आहे आम्ही असं म्हणू म्हणू शकतो अशी कोणती गोष्ट नाही की जे अशक्य आहे सगळं शक्यच आहे माणसाने केलं तर मग त्यानंतर आम्ही गोव्याला गेलो ट्रिपलिंग करत करत मित्रांसोबत असा प्लॅन ठरला आम्ही तिथं ब निसर्गरम्य वातावरण होतं समुंदर होतं सर्व आम्ही पाहून आलो त्यानंतर आम्ही नेक्स्ट स्टॉप आमचा होता कोकण तिथं आम्ही सर्व माणसं बघितले कोकणचे वगैरे कोळी समाज बघितला आम्हाला खूप अत्यंत चांगलं वाटलं